हॅलो श्रेया मोरे बोलत आहे हां जस्ट ओ हां हां जस्ट ऑर्डर केली आहे मी लार्ज साईज पिझ्झा या या नाही मला ते ऑर्डर जिथे येणार होतं ना तो जर ॲड्रेस चेंज करायचा आहे नाही नाही अजून आउट फॉर डिलेवरी नाही आहे ना ओके ओके ओके हां हां हां ओके नवीन ॲड्रेस हां हां हां नवीन ॲड्रेस घ्या हां या प्लीज अॅट पोस्ट नांगलवाडी हां गुरुपुष्प बंगलो लेन नंबर थ्री एम आय डी सी महाड हां या ओके मी ऑनलाईन चेंजेस पण करते बट ओके ओके नाही ह्या ऑर्डर ह्या ऑर्डरपुरता मला चेंज करायचा ॲड्रेस या या या या या या ओके ओके ओके ओके ओके नो प्रॉब्लेम ओके ओके या या हां बट नवीन ऑर्डर हां हां नवीन ऑर्डरसाठी जुनाच पत्ता राहील फक्त ह्या ऑर्डरसाठी मला माझा पत्ता चेंज करायचाय हो हो ओके मी डिलेवरी बॉयशी एकदा बोलते या हॅलो हां हां हां हां नवीन ऑर्डरवरती द्यायचा आहे ओके रेस्टॉरंटवरून ओके ओके रेस्टॉरंटवरून फोन आले का ओके ओके नो प्रॉब्लेम बट ॲड्रेस मेसेज केला आहे मी परत एकदा हां नवीन ऑर ॲड्रेस आहे ओके थँक यू सो मच